मी मुक्ष दीपा कांचन आहे मी जानेवारी महिन्यात नवीन फोन घेतला आहे आता फोनबद्दल सांगायचं तर काय फोन चा प्रॉ पॉझिटिव एक्सपिरियन्सबद्दल बोलायचं तर फोन हा काय महत्त्वाचा घटकच झाला आहे आता जीवनाचा पण फोनचा मला असा पॉझिटिव एक्सपिरियन्स आला की फोन एक जसं आपल्याला जेवण गरजेचं आहे तसं आपल्याला फोनही गरजेचं आहे फोन थ्रू आपण मॅसेजेस करू शकतो चॅट करू शकतो फोटोज् काढू शकतो विडिओज् बनवू शकतो मेमरीस् कलेक्ट करू शकतो आणि खूप काही बरंच काही करू शकतो आपण मागच्या जसं आपण थोडं पूर्वी पूर्वी गेलं बघायला गेलं तर फोनचं इतकं काही असं फॅड वगैरे काही नव्हतं हे आयफोन हे स्मार्टफोन जे आहेत हे आत्ता आत्ता आले आहेत पण ह्याचा खूप पॉझिटिव एक्सपिरियन्स प्रत्येकाला येतो आणि हा असा मलाही आला आहे फोनमुळे आपल्याला वेगवेगळी जी माहिती आहे वेगवेगळी म्हणण्यापेक्षा ज्या महत्त्वाच्या माहित्या आहेत त्या माहिती आपल्याला कळतात आपण पटकन ते लगेच रीसर्च करू शकतो गूगलला किंवा आता चॅटजीपीटी म्हणून आलं आहे तेही आपण यूज करू शकतो मला पॉझिटिव एक्सपिरियन्स अजून एक सांगायचा आहे जसं वॉट्सअपला मेटा आहे तर ह्या मेटानेहीसुद्धा मला मदत केली माझा एक प्रोजेक्ट होता कॉलेजचा तो मी मेटावरून घेतला तर मला या माझा प्रोडक्ट हा म जो प्रोडक्ट माझा मोबाइल आहे त्याचा मला खूप उपयोग होत आहे माझ्या कॉलेजच्या लाईफमध्ये ॲज वेल ॲज माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण मला खूप महत्त्वाच उपयोग होतो आपल्याला कोणतीही इन्फमेशन हवी असेल तर आपण ती गूगलला सर्च करतो किंवा चॅटजीपीटी करतो वर सर्च करतो किंवा मेटाही आलं आहे मेटावरही आपण सर्च करू शकतो आणि आपल्याला जर प्रेजेंटेशन बनवायचं असेल तर वेगवेगळ्या वेबसाइट्स आहेत कॅन्वा आहे

जो माझा एक प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल मला असा एक पॉझिटिव व्ह्यि आहे की मोबाइल थ्रू बरेच फायदे आहेत जसं आहे की तोटे पण आहेत पण खूप भरपूर फायदे आहेत जे काही जे की मी आत्ता बोलले आहे फायदे भरपूर म्हणजे भरपूर फायदे आहेत आपण एखाद्या दूरशी शी व्यक्श व्यक्तीशी कम्यूनिकेट करू शकतो जो व्यक्ती आपल्यापासून दूर आहे त्याच्याशी आपण कम्यूनिकेट करू शकतो इव्हन विडिओ कॉलवर च्यॅट करू शकतो नॉर्मल टेक्स्टसुद्धा त्याला आपण करू शकतो जी कामे आपल्याला बँकेत जाऊन ओळीमध्ये राहून आपल्याला करावी लागतात ती आज आपण मोबाइलवरून करू शकतो जे की मी कालच केलं आहे माझा बँकेचा कॅश बॅलन्स बघायचा होता तो मी मोबाइल थ्रू एक त्यांची पर्टिक्युलर वेबसाइट यूस करून केला हा हा माझा पॉझिटिव एक्सपीरियन्स आहे माझ्या मोबाइल बद्दल थँक यू